हॅलो हॅलो सर ॲक्च्युली कसं झालं माहिती आहे का म्हणजे इतकी वर्ष झालं ना मला स्कूटी येत नाही आणि मला आता झालं असं की कामाला जाण्यासाठी स्कूटीची खूप गरज पडाय लागली पण मला स्कूटीच येत नाही त्यामुळं मला असं म्हणायचं होतं की हां ड्रायविंग शिकायचं आहे भीती पण वाटते खूप कारण कुठं एखादा म्हणजे जास्तच स्पीड वाढवलं चुकून किंवा कुठं काय झालं तर म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं हो येते ना सायकल चालवता अच्छा हां हां अच्छा खरं तर सायकल मी एकटीनंच शिकली होती पण आता ती स्कूटी शिकताना मात्र थोडीशी भीती वाटते की चुकून कारण सायकलीची थोडी गोष्ट वेगवेगळी आणि ही मशीनचा भाग आहे त्यामुळं चुकून वेगळाच काहीतरी नको व्हायला म्हणजे आपण म्हणतो की ब्रेक दाबलं तर ते स्पीड वाढवू नये पण मी स्पीड आणि ब्रेक दोन्ही पण एकत्र करते त्यामुळे खालून झाळ निघ

हां ते ते एक होतं ठीक आहे ना चालतं आहे सर फक्त थोडंसं फीचंच थोडंसं मला वाटतं आहे की थोडं तुम्ही जास्त अमाऊंट नको मागायला ठीक आहे ठीक आहे चालतं सर ओके ओके